मी चित्रकलेला सुरुवात ही लहान असल्यापासून म्हणजे जास्त करून आम्हाला अंगणवाडीमध्ये शिकवायचे नंतर मग पहिलीत गेल्यावर तिथे वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या तेव्हा मला चित्रकलेची खूप आवड लागली मग तिथे आम्हाला एक खास लहान असताना एकच विषय कॉमन असतो तो म्हणजे निसर्गचित्र मग निसर्गचित्रामध्ये ते सुंदरमय असे ढग आणि तो असे डोंगर एक असं घर ते काढून निसर्गचित्र आम्ही लहान असताना काढायचो आणि त्यानंतर मग ते चित्र काढता काढता मलाही चित्रकलेची खूप अशी आवड निर्माण झाली मग वेगवेगळे मी चित्र काढायला लागली वेगवेगळ्या प्राण्यांची पक्ष्यांची तशी वस्तूंची वस्तुचित्र काढायला पण मला खूप आवडते वस्तुचित्र काढायला लागले ते मला असं चित्रकलेचा स्वारस्य म्हणजे कसं झालं आवड लागली कारण माझं काय झालं की माझे जे भाऊ होता चुलत तो चित्र खूप अशी चांगली काढायचा मग मला पण वाटायचं मला पण अशी चांगलं चांगली चित्रं काढायला यायला पाहिजे मग मी खूप असा प्रयत्न करायचे पण मला ते जमाय शक्य व्हायचं नाही पण फ्रेंडसोबत मग आम त्यांनी मला शिकवलं ड्राॅयिंग कसं करायचं मए त्या भावाने पण मला शिकवलं मग मी हळूहळू स्केच वेगवेगळे काढायला लागले आणि चित्र अशाप्रकारे माझी चित्रकलेला खूप अशी आवड निर्माण झाली मग मी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा ला जायची मग तिथे वेगवेगळे थीम असायची त्या थीमनुसार मी चित्र काढायचे पहिले मला ऑटर कलरची खूप भीती वाटायची मग ऑटर कलर यूज करायला लागले आणि आता तर स्केच पण काढते त्यामुळे चित्र काढताना आब असं असं मन लावून आपण सगळं बाकी टेंशन मी बाजूला ठेवून आपण मन लावून चित्र काढतो आणि मला खूप आवड चित्रकला आणि माझं चित्रकार आवडता राजा रवी रमण हा आहे खूप चांगलं चित्र ते काढतात